स्वच्छ अक्षर हे जसं आपल्या अक्षराचा सुंदर दागिना आहे त्याच पद्धतीने स्वच्छ परिसर हा सुुद्धा आपल्या घराभोवतालचं सौंदर्य जे आहे ते निश्चित पद्धतीने सुंदर आणि चांगल्या दिसू शकतं यासाठी आम्ही आमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे उपाय राबवत असतो त्यात सर्वात महत्त्वाची पहिली म्हणजे स्वच्छता मोहिमा आम्ही वा राबवत असतो या स्वच्छता मोहिमेमधे आम्ही दर आठ दिवसांनी आम्ही तिथले जे काही गवत असेल तिथला जो काही परिसर असेल तो झाडूने स्वच्छ करून आम्ही ठेवत असतो दुसरा जो उपाय आम्ही जो करत असतो त्याच्यावरती आम्ही सडा टाकून तिथला परिसर जो आहे तो परिसर आपल्याला आल्हाददायक कसा वाटेल तिथून चालताना फ्रेश कसा वाटेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो बाजूला जी वाहणारी जी गटारगंगा असते त्या गटार गंगेमध्ये जी काही गटारी असतील त्या गटारी जर तुंबल्या असतील तर त्या गटारी आम्ही नेहमी पद्धतीने साफ करतो आणि तिथली जी घाण असेल तिथला जो कचरा असेल तो कचरा आम्ही निश्चितच कचरा डेपमध्ये आम्ही देत असतो त्याच्यामुळे त्याची विल्हेवाट ही व्यवस्थित होत असते समजा आमचा परिसर जर असेल तर आमच्या परिसरातच्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची झाडी लावतो असं आम्ही अशी झाडी लावतो की त्या झाडांपासून आम्हाला चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजन मिळेल त्या झाडांपासून आम्हाला आल्हाददायक असं वातावरण निर्माण होईल त्या झाडांपासून आम्हाला चविष्ट अशी काही फळं मिळतील त्या झाडांपासून आम्हाला सुवासिक अशी फुलं मिळतील अशा पद्धतीचा झाडं लावून तिथला जो परिसर आहे तो परिसर आम्ही काय करत असतो तर नीटनेटक्या पद्धतीने ठेवून तिथली आम्ही रचना करत असतो त्याच्यामुळे काय होतं आम्ही आमच्या परिसरामध्ये आठ ते दहा दिवसातून एकदा एखादा संमेलन भरवत असतो आणि सगळे लोक येऊन त्या ठिकाणी त्यांच्या भागातील ज्या काही पद्धती असतील ज्या काही विचाराची देवाणघेवाण असेल ती विचारांची देवाणघेवाण आम्ही बाजूनं करत असतो अशा पद्धतीची जर जागा किंवा अशा पद्धती जर परिसर जर आम्ही स्वच्छ जर ठेवला तर निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी एक चांगला असा लाभ मिळत असतो